हॅलो काय करते आहे ग तू हां का काय लै दिवसात फोन नाही काही नाही हां का हो म्हणजे थोडं रिलॅक्स पण होऊ ना हां कधी जायचं ठरतं आहे मग हो तुला किती दिवस सुट्ट्या आहे हां का आ मग पुढच्या आठवड्यात प्र प्लॅनिंग करायचं का हो चा मग एखादं दिवशी तरी सुचव ना हां हो का हो चालेल ना मग भारी आहे तिथे मी पण ऐकलेलं आहे त्या टेंपलविषयी हां का हा अजून हो अजून आपण दोन चार ठिकाणे शोधू चांगले चांगले हो ते एक आणि अजून रा आपल्याला रोडमध्ये जे ठिकाणं भेटतील तिथे जाऊ आपण हो हो मग काय हो भरपूर बस असतात बसनी जायचं का गा आपण गाडी करून जाऊ ना हो किर् किर्ती यश आणि त्या रेडीच आहे फिरायला जाण्यासाठी हो जास्त जरी येईल मग हां हो मग हो चालेल करू का बंद काही नाही अगं हा ठरव ना हो प्लॅनिंग म्हणजे सकाळीच निघायचं आपण इथून म्हणजे जास्त ठिकाणी पण फिरून होतील आपले हो हो चालेल ना नक्की या एकदा ठरवलं न पक्क जायचंच हो शिवाय ते आपले कुलदैवत पण आहे ना देवीला मग नारळ वगैरे घेऊन जाऊ

हो चालेल हो हो हां हां चालेल